यवत यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्याच्या सेवा आहे ती वैद्यकीय सेवा ती खूप चांगल्या पद्धतीची आहे प्रत्येक गरजू लोका लोकांना ती सेवा उपलब्ध करून देत असते येथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे चांगल्या पद्धतीच्या सुविधा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि येण्याजाण्यासाठी पण गाड्या ॲवेलेबल आहे रोगी जेव्हा पेशंट ॲडमिट होतो तर तेव्हा काउंटरला त्याला पूर्ण काउन्सलिंग केले जाते त्याला काय कुठले फॉर्म भरायचे आहे कुठले उपचार करावं लागेल काय टेस्ट करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि तसं तर वुमेनसाठी तर खूप चांगले जसं वुमेन्स हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटल आहे ते महिलांसाठी खूप जागरूक असतात महिलांसाठी खूप सार्या आरोग्य सुविधा ॲव्हेलेबल करून देत असतात आणि स्थानिक लोकांच्या पण खूप म्हणजे की जे जवळपास राहणाऱ्या लोकांना पण लगेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून मिळत असते त्यांना तेवढं म्हणजे लगेच बाहेर कुठे जाण्याची जसं अगोदर कसं होतं की नागपूरला जा ऑपरेशनला नागपूरला रेफर करावं लागत होतं वर्धेला रेफर करावं लागत होतं पण तसं आता सध्या होत नाही कारण इथं नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला जे एम सीला आयुर्वेदिक हॉस्पिटलला त्याच्यामुळे बऱ्यापैकी पेशंट इथेच उपचार घेत असतात इथेच त्यांच्यावर उपचार होत असतो जर खूपच इमर्जन्सी पेशंट असेल आणि ती सेवा इथे उपलब्ध नसेल तरच मग नागपूरला किंवा वर्धेला रेफर केला जातो अन्यथा पूर्ण उपचार इथेच जे एम सीला पेशंटला मिळत असतात इथला ब्लॉक लेव्हलचा ग्रामीण भागातला पण कुठला पेशंट आला असेल तर अगोदर त्याला उपचार मिळत असतो नंतर फॉर्म वगैरे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असते आणि सिक्युरिटी गार्डपासून ते कौन्सिलरपासून ते डॉक्टर नर्सपासनं प्रत्येक गोष्टीसाठी तत्पर असतात ॲम्बुलन्स पण ॲवेलेबल असते जागोजागी जर कुणाला कुठे काही प्रॉब्लेम झाला असेल तर लगेच ॲम्बुलन्स जाऊन तिथल्या पेशंटला घेऊन येत असते आणि बऱ्यापैकी पण यवतमाळ जिल्ह्यामध्ये तरी आरोग्यसुविधा ज्या आहेत त्या बऱ्यापैकी सुधारलेल्या आहेत आणि पेशंटला लवकरात लवकर उपचार पण मिळतो